हॅलो हां मी मंजुशा बोलत आहे मला ब्युटी पार्लरमध्ये यायचं होतं मला यायचं होतं हां मला हेअर स्टाईल करायची होती आणि फेश वॉश वगैरे मशाज वगैरे करायची होती तर येऊ शकते का हो का हां तं बरं मला लग्नाला फंक्शनला जायचं आहे लग्नाचा लग्नाचा कार्यक्रम आहे तर मला म्हणजे ड्रेस वगैरे ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी वगैरे कशी घालायची की काय घालायची सांगाल का

तर कोणती कोणती ज्वेलरी घालायची मला सांगता का सांगा ना हवं का ठीक आहे ठीक आहे हेर्स्टाईल कशी करून द्याल तुम्ही मला चांगली परफेक्ट हेअरस्टाईल करून पाहिजे आहे का हां ठिक आहे करून द्याल ना पैसे किती घ्याल मला हळद मेहेंदी लग्न रिसेप्शन मला एवढे सगळे म्हणजे म्हणजे तिथे म्हणजे तयारी करायचे हेअरस्टाईल करून द्या ते पूर्ण पैसे सांगा ना मला हो का म्हणजे हळदीचेच का हां हां

आणि दोघी तिघी असल्या पूर्ण तर ठीक आहे ठीक आहे मग थँक्यू थँक्यू हा ठीक आहे थँक्यू थँक्यू